योगातील माझं आवडतं आसन आहे सर्वांगासन या सर्वांगासन या शब्दावरूनच योगातील सर्व आसने या आसनामध्ये सर्वांगासनामध्ये सामील आहेत म्हणून त्याला सर्वांगासन म्हणजे तुम्ही जर का हा सर्वांगासन केलात की मग आसनातला प्रत्येक आसन झाला असे समजलं जाते सर्वांगासन करत असताना पाठीवर झोपणे झोपून झाल्यानंतर पाय जॉईंट असतील आणि हात आपल्याला कंबरेलगत असतील पाय हळूहळू वर उचलून पाया हाताचे जे तळवे आहेत ते कंबरेला धरणे आणि पायाची बोटांची दिशा ही वर आकाशाला करणे ही स्थिती सर्वांगासनाची आहे सर्वांगासन करत असताना मेंदूला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो मेंदूला रक्तपुरवठा होणे पाठीचा कण्याची लवचिकता त्याचबरोबर हाताची मजबूतता या सर्वांगासनामध्ये होते सर्वांगासन करत असताना शरीरातील प्रत्येक भागाचा यामध्ये सहभाग होतो केसापासून ते पायाचे नाखापर्यंत या आसनाचा पुरेपूर फायदा होतो आणि हा आसन जेवल्यानंतर करू नये मात्र इतर कधीही हा आसन करता येतो धन्यवाद